मी काही दिवसां आधी सिस्काचं ईयरफोन घेतलेला ब्ल्युटूथवाला हा ईयरफोन जो आहे हा ह्याची क्वालिटी तेवढी खास नाही वाटलेली कारण की आवाज जो आहे तो मध्ये मध्ये अनक्लियर येतो आवाजात भरपूर डिस्टर्बंस असल्यासारखं वाटतो आहे ब्रेक होत येतो आहे आवाज त्यानंतर ह्याच्या बटना जे आहे त्या मध्येच खराब झाल्यासारख्या वाटतात एक बटन लूज झालं आहे त्याची वायरिंग जी आहे ती नीट नाही आहे मध्येच गॅप पडल्यासारखी वाटते त्या ईयरफोनमध्ये त्याच्यामुळे हा प्रॉडक्ट जो आहे तो आम्हाला अजिबात आवडलेला नाही आहे आणि हा प्रॉडक्ट मला इतरांना पण सांगावासा वाटत नाही आहे हा ह्या प्रॉडक्टबद्दल अजिबात मी पॉझिटिव्ह नाही आहे